हॅलो हा मार्केटमध्ये फोन लावला मार्केटमधून बोलता का साखर काय किलोए गहू आनि बिस्किट वगैरे हो का पतंजलीचं पाहिजे होती होम डिलिव्हरी होते का तुम्ही घरी आनून देता का मग ते बरं अजून काही सुविधा आहे काही चादर वगैरे बेडशीट वगैरे बरं

बरं ओके सर बरं ब्राऊन राईस आहे का काली मिर्च काय किलो हाय ओके सर त्याच्यावर काही कमी नाही होत का बरं आणखी कोणते करायचे बरं बरं गहू वगेरे बरं बरं ओके सर हा होय हो ठीकाय ठीकाय हा